पाच जिल्ह्याची नावे आपल्याला खालीलप्रमाणे सांगता येतील पहिलं अकोला दुसरा वाशिम तिसरा यवतमाळ चौथा बुलढाणा पाचवा अमरावती असे पाच जिल्ह्याचे नावे आपल्याला सांगता येतील